हॅलो हां मी धाराशिव जिल्ह्यामध्ये येणार होते आता धाराशिवला तर मला तिथं असं कळलं की बघण्यासारखं बरंच काही आहे तर काय तुम्हाला अंदाज आहे काय काय आहे बघण्यासारखं

तुळजापूरला काय काय आहे बरं

बरं हां मी जवळपास आता पुण्याहून येते आहे मी आलीच आहे जवळपास तर मग मला कुठे कुठे जाता येईल म्हणून म्हटलं तुम्हाला आधी फोन लावावा मी हां आणि ह्याचं नळदुर्गचा किल्ला पण बघण्यासारखा आहे ना तिथं काय काय आहे अजून

आणि येडशीला रामलिंगच्या डोंगरामध्ये पण काहीतरी आहे ना बघण्यासारखं

आणि येरमाळ्याला काय आहे हो हो मग येरमाळ्याला पण आहे ना बघण्यासारखं मी एक उद्या वगैरे निघेन आणि चार पाच तास लागतील मला पण आधी विचारून घेतलं की काय काय आहे बघण्यासारखं

बरं आणि गोरोबा काकांचं मंदिर पण आहे ना हो गोरोबा काकांचं मंदिर पण आहे ना तेरला